तंत्रज्ञानाचा वापर करताना ज्येष्ठ नागरिकांना असे भरपूर आव्हाने येतात जसे की सर्वात आधी त्यांचं जे सांगायचं झालं तर तंत्रज्ञानामध्ये त्यांचं जे प्रशिक्षण झालं आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्या प्रमाणात नाही झालं आणि त्यांच्या प्रशिक्षणापासून तर आतापर्यंत जे तंत्र ज्ञान निर्माण झालं जी टेक्नॉलॉजी आली आहे ती एकदम उच्च दर्जाची आली आहे जास्त प्रमाणाची आली आहे ज्याच्यासाठी जास्त दर्जाचे नॉलेज असणे खूप आवश्यक आहे तर त्यांना खूप जास्त प्रकाराची आव्हाने येतात जसं की समजा एक उदाहरण दिलं की मोबाइल मोबाईल फोन वापरताना त्यांना खूप कठीण जाते आता सर्वांना त्या गोष्टी समजून येत नाही आता मोबाईलमध्ये अँन्ड्रॉईडमध्ये आय ओ एसमध्ये एवढे सारे पी फीचर्स आहेत की जे त्यांना समजत नाही त्यांना जर मोबाइल दिला तर त्यांना फक्त कॉल करणे कॉल उचलणे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही समजत नाही आहे तर त्या सर्व गोष्टी शिकणे त्या सर्व गोष्टी समजून घेणे हा त्यांच्यासमोर सर्वात मोठा आव्हान आहे तर फक्त मोबाइल फोनच नव्हे तर जसं कंप्युटर पक घ्या कंप्युटर आधी त्यांच्यावेळेस तर होते पण आता जे लॅपटॉप्स आले आहे लॅपटॉपमध्ये जे वेगवेगळे फीचर आले आहे जसे आता आधी फक्त विंडोज थ्री विंडोज फाई विंडोज सेवन हेच सुरू होतं आता विंडोज ट टेन विंडोज एलेवन विंडोज थर्टीन याच्यामध्ये सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त मॅकबुक आय ओ मॅकबुक असेही आले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारचे ओ एस व्हर्जन आले आहे त्याच्यामध्ये हॅकिंगसाठी वेगळा ओ एस यूज करतात नॉर्मल सर्फिंगसाठी वेगळा यूज करतात ऑफिस यूजसाठी वेगळा ओ एस यूज करतात तेवढेच नव्हे तर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये रॅम रोम हे सर्व प्रकारचे जेवढेही आता टेक्नॉलॉजीमध्ये रूपांतरण होऊन हे वाढीस लागले आहे विकसित झाले आहे तर ज्येष्ठ नागरिकांना त्या तंत्रज्ञानाचा कमी पुरवठा दिला गेला आहे आधीच तर त्याच्यामुळे त्यांना खूप सारे ही वेगवेगळ्या प्रकारचे आव्हाने येतात की त्यांना त्या वस्तू हाताळणे खूप कठीण जाते